माझ्या घरापुढे मी सु बाग केलेली आहे त्या म्हणजे त्या बा बागेमध्ये मी वि विविध प्रकारचे फुलं लावले ली आहे आणि व त्याच्यात व त्याच्यात मी म व त्याच्यात मी त्यांची खूप केअर करतो ते तेच्यात मी वि विविध प्रकारची फुलं लावलेली आहे म्हणजे जास्वंद गुलाब रोझ असे मी विविध प प्रकारचे फुलं लावलेले आहे व मी आणि माझी मी मिसेस ते तेच्यात बसूंस संध्याकाळी चहा पितो